हा बोला पोदार शाळेमधे लागला आहे तुमचा फोन बरं बरं बरं बरं बोला बोला बोला अच्छा अच्छा अच्छा आहे व्यवस्था आहे बरं तुम्हाला अं ॲडमिशन होऊ शकते तुम्हाला कोणत्या ब्रांचला करायचं आहे ॲडमिशन कृषिनगर ब्रांच आहे आणि एक दुसरी ब्रांच आहे तुम्हाला

हो हो बरोबर आहे बरोबर आहे काही हरकत नाही अच्छा तुम्ही असं करा अं सकाळी अकरा ते दोनच्या दरम्यान अ तुम्ही शाळेमधे मुलाला घेऊन या त्याच्यामधे तुम्हाला दोघांना पतीपत्नीना यावं लागेल कारण आमच्याकडं अशी सिस्टम आहे अं की तुमच्या दोघांचा ही इंटरव्यू घेतल्यानंतर मुलाला मग आम्ही आ शाळेत घेतो आणि मुलाचा छोटासा ते हे तसा काही प्रॉब्लेम नाही हा तुमचं शिक्षण वगैरे किती झालेलं आहे बारावी झालं आहे का अच्छा मिसेसचं पण बारावी झालेलं आहे का ठीक ठीक मुलाला चौथ्या वर्गा बरं बरं हा बरं मीडियम मीडियम मीडियम कोणतं होतं सेमी इंग्लिश होतं का आणि किती टक्केवारी मिळाली होती त्याचे चौथ्या वर्गात किती टक्केवारी मिळाली होती ॲक्टिव आहे ना बरं काही हरकत नाही तुम्ही असं करा एक आमच्याकडं हा हा हो डॉक्युमेंट तुम्ही मुलांचं आधार कार्ड घेऊन या तुमचं ही आधार कार्ड घेऊन या मुलांचे फोटो आ सोबत मुलांचे टी शी आणि मार्कशीट वगैरे तुम्हाला घेऊन यायला लागेल आल्याच्यानंतर आम्ही हा एक कल्चर लेटर असते आणि एक ते कल्चर लेटर काय म्हटले

आणि

हा जी ओ आय जर मधे जर बसत असेल तर तुम्हाला फी माफ होऊ शकते जी ओ आयमधून

आणि ती फी तुम्ही दोन टप्प्यात पण भरू हो बोला ना हा दोन टप्प्यात पण भरू शकता आणि आता एक आमच्याकडे एक अं अ अशी सिस्टम आहे तुम्ही महिन्यावारी पण भरण्याचे एक बँकेमार्फत एक सिस्टम करण्यात आलेली त्यात तुमची व्यवस्था नसेल तर असं एक हो हो ते सगळं ह्या वर्षापासून आम्ही लॉंच केलं हो बरं बरं पी के व्हीमधे कोणता जॉब करता तुम्ही हो अच्छा विद्यापीठात जॉइन झाले का बरं बरं ठीक आहे काही हरकत नाही चालेल चालेल चालेल तुम्ही या मग अकरा ते आं दोनच्या दरम्यान कधीही येऊ शकता फक्त शनिवारी आणि रविवारी यायचं नाही बाकी कोणत्याही वेळात तुम्ही या बरं बरं बरं काही हरकत नाही तुम्ही या तर खरी भेटा मला आं नंतर तुम्हाला जेवढं डिस्काउंट देता येईल आमच्याकडून तेवढं डिस्काउंट देऊ आणि मुलांचा पण तुम्हाला रिजल्ट चांगल्याप्रकारेच मिळेल हो हो हो हो काही काही प्रॉब्लेम नाही या या बिनधास्त या ठीक ठीक ठीक काही हरकत चालेल ओके ओके